महिला महिला म्हंटलं की तारेवरची कसरत आली सकाळी रोज लवकर उठा घरातली कामं आवरा जेवण नाश्ता मुलाबाळांचं बघणं हे झालं घरी असलेल्या गृहिणीचं पण वर्कोहली जे कामाला मुळाबाई जाते महिला जाते तिचे आव्हानं इतकी हार्ड असतात सकाळी उठा टिफिन करा जेवण करा स्वतःकडे लक्ष न द्या कामाचा स्ट्रेस घरातला स्ट्रेस फायनान्शियल कंडिशन लोन लोन फिटवायचं आहे म्हणून जॉब जॉब करायचा आहे तर मुलांकडे लक्ष नाही मुलांकडे लक्ष नसेल तर त्यांची प्रोग्रेस कमी बरं त्यांची प्रोग्रेस कमी आली तर ते महिलांनाच दोष देणार म्हणजे पुन्हा घरातले प्रौडदारी वर्क वर्ग असेल त्यांच्या हेल्थची केअर त्यांच्या असलेल्या वेगवेगळ्या हे हेल्थच्या कंडिशन्स त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं स्वतःकडे लक्ष देणं नवऱ्याकडे लक्ष देणं मुलांच्या तब्यतीकडे लक्ष देणं हा तिचा रेग्युलरलीचा प्रवास त्यात बाहेर गेलं की गाड्यांचे इशू रांगेत उभे राहा कामावर जायला गाडी बघा ते नाही वेळेवर भेटली मग बॉसचे इशू बॉसचे नाही इशू तर कलिक्स तुम्हाला बोलणार मग तुमच्या टार्गेटवर परिणाम हे तिचे रोजची दगदग घरी या संध्याकाळी सगळी कामं करून मग ते पूर्ण जेवण करा होमवर्क घ्या मुलांचा नवऱ्याच्या सगळ्या गोष्टींच्या केअर ठेवा त्यांचे मिटिंग्सचो शेड्यूल फिक्स करा त्यांच्या येण्याजाण्याचं शेड्यूल फिक्स करा या सगळ्या तिच्या डेअली डेअली फेस ऑफ गोष्टी आहेत ज्या तिला नेहमी रोजच्या जीवनातला त्या फेस ऑफ कराव्या लागतात आणि स्त्रियांच्या समाजातली भूमिका म्हणायला गेला तर अजूनही स्त्री एज्युकेटेड आहे ती शिकलेली आहे पण ते शिक्षण घ्यायचं असेल तरी तिला म्हणणार घरचे शिकू दिलं आहे आता फुडच्या गोष्टी घरच्यांच्या विचाराने कर म्हणजे शिक्षण देणं हे तिला दिलं जातं ती शिक्षण घेत नाही तिला ते दिलं जातं झालं आणि समाजात म्हणाल तर स्त्रिया अजूनही पुरुषप्रधान समाज आहे वडिलांच्या डिसिजनने तिला त्या गोष्टी कराव्या तिला फ्रीडम आहे इंडिपेंडन्स आहे पण डिसिजन मेकिंग हे नेहमी पुरुष प्रधान समाजाकडे गेलेलं आहे अजूनही तिला प्रत्येक गोष्टी तिला तिच्या नवऱ्याची तिच्या वडिलांची परमिशन घ्यावी लागते समाजात कितीही गेलं तरी त्यांना सिमिलर अशा गोष्टी नाही येत असं मला तरी वाटतं आणि भारतामध्ये सुरक्षित तर स्त्रिया नाही आहेत डेली इंडियामध्ये डेली ज्या रेप केसेसचा जो आकडा आहे डेली हरॅस्मेंट च्या ज्या केसेस आहेत आणि असॉल्ट असॉल्टच्या ज्या केसेस आहेत त्यांचा जो त्यांचा जो आकडा आहे तो इट्स रिअली वेरी हाय म्हणजे डेली सेक्शुअल विक्टम्स हरासमेंट जे ज्या लेडीज आहेत त्यांची संख्या वाढताना दिसते आहे म्हणजे आता हे म्हणा लागलं तरी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज नाही झालेलं आहे ती स्वावलंबी आहे पण ती सुरक्षित नाही आहे अजूनही तिला रात्री साडेआठनंतर नऊनंतर बाहेर जाण्याना विचार करावा लागतो भावाला सोबत घेऊन जावं लागतं वडिलांना सोबत घेऊन जावा लागतो कामामध्ये समान संधी म्हणाल तर त्यांना अजूनही मिळालेली नाही आहे तिला जर कामामध्ये समान संधी नाही मिळाली हे सेंटन्सचं मला प्रूव कराचं झालं तर जॉब करणाऱ्या स्त्रीला जॉब जेव्हा सर्च करत असते इंटरव्यूला जाते तेव्हा पहिला क्वश्शन असतो आर यू मॅरीड आ यू चाइल्ड केअरिंग मदर डू यू हॅव अ किड्स म्हणजे तिला मुलं असतील ती स्त्री असेल ती लग्न झालेले असेल तर तिला जॉबपासून थोडं लांब ठेच कारण की लग्न झालेली स्त्री जॉबमध्ये थोडं लक्ष नाही देऊ शकत कारण की तिला फॅमिलीला बघायचं असतं बेबी असलेली मुलगी स्त्री जर जॉब करायला गेली तर ती सारख्या सुट्ट्या घेणार सो तिला जॉबवर घेण्यासाठी मॅनेजर लोकं हजार वेळा विचार करतात आणि राहिला प्रश्न ऑलरेडी ती जॉब करत आहे आणि ती एका सटन पोझिशनवर आहे आणि तिला प्रमोशन जी वेळ आली तर स्त्रीला प्रमोशन का ती टी खूश आहे असं काही ठिकाणी केलं जातं असं मला वाटतं की स्त्रियांना अजूनही समान संधी मिळालेली नाही आहे कारण की ॲज कम्पेअर टू बॉईज पुरुष स्त्रीला जॉबवर घेताना फिजिकल कंडिशन चेक करता तिच्या सराउंडिंग चेक केली जाते तिची फॅमिली मॅरेज स्टेटस चेक केला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रीला अजूनही समान संधी मिळत नाही